लोकगीतामधून समाजातील चालीरीती पद्धती परंपरा याची माहिती होते आदिवासी खेड्यातील लोक स्त्रिया यांनी लोकगीता लोकगीताची कला ही जिवंत ठेवली आहे त्यापैकी गवळण भारूड पोवाडा अभंग कीर्तन या काही हे उदाहारणा दाखल जात्यावरील ओव्या हे उदाहरणा देखील सांगता येईल ग कृष्णांच्या लीलांचे वर्णन गवळणीमधून केले जाते भजन हा ह एक लोकप प्रक लोकगीताचा प्रकार आहे त्यात परमेश्वराची आळवणी परमेश्वराचे वर्णन केले जाते आणि समा कीर्तन कीर्तनामधून खू समाज प्रबोधन केले जाते स्वातंत्रप्राप्तीच्या काळामध्ये कीर्तनामधून स्वातंत्राबद्दल जागृती किंवा लोकांना लोकांना ल लोकांना खूप महत्त्व सांगितले स्वातंत्र्यााबद्दल महत्त्व सांगितले जायचें तसेच कथारूपात कीर्तन केले जायचे पोवाडा पोवाडा हा पोवाड्यामध्ये लोकांना मोठमोठ्या क्रांतिकारी लोकांचे वर्णन क्रांतिकारी लोकांचे पराक्रम ज मा सामान्यतः शिवाजी महाराजांनी जे कर्तुत्व आहे ते पोवाड्यामधून खूप सांगितले जायचे त्यामध्येे अफजल खान वध व दिल्लीहून आग्ऱ्याहून सुटका किंवा किंवा त्यांच्या आयुष्यातले जे काही काही प्रसंग महत्त्वाचे आहेत ते पोवाड्यातनं सांगितले जायचे बाजी प्रभूंच्या शौऱ्याचे वर्णन पावनखिंडाची लढाई हे सगळं प पोवाड्यातून सांगितलं जायचं त्यामुळे लोकांच्यात वीरश्री संचारनासाठी पोवाड्याचा खूप उपयोग व्हायचा किंवा पोवाडा लोकांना आवडायचा यामध्ये शाहीर सरनाईक म्हणा पठ्ठे बापुराव ह्या लोकांनी पोवाड्याचे खूप पोवाडे अतिशय सुंदर रचले व त्यासाठी त्यांना सरकार मान्यतासुद्धा मिळाली ला तमाशा तमाशा म्हणजे तमाशा म्हणजे हा एक प्रकारचा त्याला जरी तमाशा म्हटलं तर त्यातला लावणी हा जो लोकप प्रकार लोकगीताचा प्रकार आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे कारण एक ते मनोरंजन अस नसून ह्या ह्या ज्या कलाकारांनी ही लावणी जिवंत ठेवली आहे त्यामुळं पूर्वीच्या काळी राजे महाराजे किंवा पेशवाईमधे ह्या लावणी करणाऱ्या स्त्रियांना किंवा पठ्ठेबापुराव सारख्या वगं करणाऱ्या खूप महत्त्व होते त्यातूनच ते मनोरंजनही होत असे व हे ह्या पुढच्या स्वातंत्रप्राप्तीच्या काळामधे ह्या लोकांनी स क्रांतिकारकांना आश्रय देऊन त्यांना खूप आर्थिक सहाय्य ही केले आहे व त्यामुळं लावणी हा प्रकारसुद्धा अतिशय लोकप्रिय आहे त्याचे स्वरूप जरी खूप बदलले असले आता त्याला सवंग स्वरूपाला असलं तरी प्रत्यक्षात लावणी हे अतिशय सुंदर व अतिशय नृत्य प्रकार तो आहे त्यामुळं पूर्वीच्या काळी लावणी लावणीचे फड वगरे गजत असत मोठमोठ्या स्पर्धा होत असत तर त्यांच्यामध्येे सुुद्धा सवाल जबाब असत या सवाल जबाबामद्दे त्यांच्या त्यांच अतिशय बुद्धिमत्ता दिसून येत असे कधीतरी ते प्रश्न तर मोठ्यामोठ्या भल्या भल्या लोकांना सुद्धा ते प्रश्न तर गुंग करून टाकत असत अशीही लावणी सर्वांग सुंदर अशी आहे परंतु त्याचं काही स्वररू काहीचं स्वरूप अतिशय बदलल्यामुळं त्याबद्दल लोकांच्या मनात तिरस्कार की ते तिरस्कार म्हणण्यापेक्षा नको असं झालेलं आहे प त्या परंतु त्यातीलसुद्धा विठाबाई नारायणगावकर वगैरे या ह्या स्त्रियांनी लावणी ही अतिशय प्रसिद्ध केली व त्यांना सरकार मान्यताही मिळाली जात्यावरील ओव्या या खेड्यातील स्त्रियांच्या आयुष्याचा एक भागच आहे कारण त्या आता जात्यावर दळन दळत नाहीत परंतु पूर्वी जात्यावर जेव्हा पाहाटे दळन दळल जायचं तेव्हा ह्या ह्या स्त्रिया आपल्या मनातल्या कथा किंवा व्यथा ह्या ओवीतून व्यक्त होत असत आणि सकाळी ही सकाळ अतिशय सुंदर त्यामुळं होत असे त्यामुळे जातीवरील ओव्या ह्या सुुद्धा बहिणाबाई चौधरी जनाबाई संत जनाबाई संतसखू यांनी जात्यावर ओव्या म्हणतच आपल आयुष्य कृष्णमय विठ्ठलमय केलं आणि त्यांच्या ओव्या पुुढे अभंग म्हणून प्रसिद्ध झाल्या ह्या लोककलामुळं आ संपूर्ण आयुष्य हे समृद्ध होतं माणसाचं आयुष्य समृद्ध होतं काही प्रबोधन होतं आणि प्रबोधन होतं व त्याबरोबर मनोरंजनही होतं अशी लोककला किंवा लोकगीतं महाराष्ट्रामध्ये आहेत